मला जुने गाणे परत देवभक्ती गीत हे जास्त आवडत असते आणि मी तशीच गाणी गुणगुणत असते किंवा तशीच गाणी म्हणत असते मला जुन्या गाण्यामधनं ते नीले नीले अंबर पे ते गाणं खूप आवडतं आणि तसं देवभक्तीमधनं मी नेहमी इतनी शक्ती हमें देना दाता हे गाणं मी बोलत असते आणि ते मला बोलायला पण खूप आवडतं आणि ते गुणगुणत असते आणि ते मला एकदम ते गाणं म्हटल्यावर मन प्रसन्न होऊन जातं माझं